हो आम्ही एकदा बाहेर फिरायला गेलो होतो गोवा फिरायला गेलो होतो त्यावर आ त्यासाठी आम्ही घरावर देखरेख ठेवण्यासाठी आम्ही होम सिक्युरिटी सिस्टीम म्हणजे सी सी टी वी कॅमेऱ्याचा आम्ही वापर केला होता तर त्याचा आम्हाला असा अनुभव आहे की आज जे आजकाल कसं आहे की आज जागोजागी चोरी दरोडे खून अपहरण असे लूटमारांचे असे भर भरपूर अतिप्रमाणात माहे वाढलेले आहे अनैतिक कृत्यांना जर आपणास आ आळा घालायचा असेल तर आपण सी सी टी व्ही कॅमेरे लावणे फार गरजेचे आहे किंवा सावध राह सावधगिरी राहणे आपल्याला फार गरजेचे आहे कारण की सध्या दिवसमान खूप खराब आहे आणि आज ज आज दिवसाढवळ्यासुद्धा घरात चोरी दरोडे होत असतात भर रस्त्यावर एखाद्या व्यक्तीला चाकू बंदूक दाखवून राजरोसपणे लुटले जातात तर हे स सी सी टी व्ही कॅमेऱ्यामधे कॅप्चर होतात आणि तसंच म्हणून आज आपण आपल्या किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांना सुरक्षेसाठी जागरूक असणे फार गरजेचे आहे सी सी टी व्ही कॅमेरा हे एक असे साधन आहे की एक असे माध्यम आहे ज्याच्याद्वारे आपण आपल्या घराची सुरक्षितता राखू शकतो आणि सी सी टी व्ही कॅमेराम मधे आपल्याला कळून येते की जर आपण एखादी बाहेर गेलो अन् आपल्या घरात एखादी चोरी झाली तर ती इव्हनसुद्धा कॅप्चर होतात तर आपल्याला माहिती पडते कोणत्या व्यक्तीने आपल्या घरातमधे चोरी केलेली आहे तर आपण म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरे लावले तर ते आपण बेनफिकर बेफिकर राहतो त्याच्यातील मेन वैशिष्ट्य म्हणजे सर्वात उपयोगी वाटले की सी सी टी व्ही कॅमेराची फुटेज आपल्याला मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर देखील बघू शकतो आपण तर म्हणून सी सी टी व्ही कॅमेराचा युज सगळ्यांनी जास्ती जास्त प्रमाणात करावा कारण आजकाल फारसं असं प्रमाण वाढलंय चोरी म्हणा किंवा दोरेडेखोर म्हणा अशे यांचे प्रमाण फार जास्तीतजास्त वाढलेलं आहे